हो अशा प्रकारचा बायोगॅसचा प्लॅंट मी पाहिलेला आहे साधारणपणे दोन सिंटॅक्स टाक्या घेऊन एका टाकीमध्ये सगळा कचरा गोळा केला जातो त्याच्यामध्ये घरातलं जे ओलं वगैरे जे असेल भाजीपाल्याचे जी पानं देठ वगैरे असे प्रकार हे सगळं त्याच्यामध्ये टाकले जातात आणि त्याच्यावर उपडं आणखी एक सिंटॅक्सची टाकी ठेवली जाते त्याच्यामध्ये हळू हळू हळू त्याच्यावर प्रोसेस चालू होऊन एक साधारणपणे सहा महिन्या वर्षामध्ये त्याच्यामध्ये ते गॅस तयार केला जा होऊ तयार होतो आणि तो गॅस आहे त्या गॅसचा उपयोग आपल्याला घरामध्ये करता येतो त्याच्यावर जेवण शिजवलं जातं पाणी तापलं जातं आणि त्यामुळे साहजिकच आपली रॉकेलची बचत होते किंवा आपण जे बाहेरून जे सिलेंडर गॅस सिलेंडर घेतो त्या गॅसची बचत होते आणि हे जेवणही चांगलं असतं हे ह्या बायोगॅसवर शिजलेलं त्यामुळे साधारणपणे बायोगॅसचा वापर हा ग्रामीण भागामधे केला जातो त्याचा गॅसचा वापर झाल्याने त्या कुटुंबाला आर्थिक हे बचत होते आणि त्याचबरोबर त्याच्यातून जी मळी बाहेर येते त्याची झाडांना खत वगैरे शेतीला खत ह्याच्यासाठी उपयोग होतो